मी कोक क्रॉकरीमध्ये जो डायनिंग सेट बोलवला होता जेव्हा ती क्रॉकरी डिलीव्हर झाली त्या वेळेस त्यांनी असं सांगितलं होतं जेव्हा बुक केली होती त्या वेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की ती फ्री ऑफ कॉस्ट असेल पण जेव्हा डिलीव्हरी करत असताना त्यांनी तर पैसे घेतले सगळ्यात पहिले तर हा एक झटका मला भेटला दुसरा झटका हा जेव्हा मी ती क्रॉकरी उघडली त्याची जी कॉलिटी सांगितल्या गेली होती त्याची ती क्वालिटी आलीच नाही तिसरा हा की मी पर्पल कलरचे फ्लाअर्स त्यावरची डिझाईन होती ती पर्पल कलरची सांगितले होते त्याच्याऐवजी वेगळीच ते पिवळसर असं न आवडणारा कलर त्या फ्लावर्समध्ये आलेला होता इतकंच नाही तर त्यातले एकदोन क्रॉकरीचे जे डिशेस आहेत त्या पण अशा क्रॅक गेलेल्या होत्या